पर्सनल लोन एक आपल्याला खूप हेल्पफुल होतं त्याच्यामध्ये बेनिफिट असणारच आणि तोटासुद्धा असणारच कारण तिकडे फायदा असतो कारण आपल्याला जेव्हा गरजेला क्री रक्कम हवी असते तेव्हा आपल्याला ती मिळते आणि त्याचा तोटा असतो की पर्समध्ये इंटरेस्ट चार्ज होतो तर आता जर त्याच्यामध्ये ज तुम्हाला फायदा पण बघायचा असेल तर याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी काळासाठी ते घ्यावं लागतं म्हणजे सहा महिने असतात बारा महिन्यासाठी लोनचं तुम्ही जास्त वर्षांसाठी लोन घेतलं तर तुमचा अगदीच तो तोटा असतो कारण तुम्ही जो इंटरेस्ट बँक बँकेला जो देता तो खूप जास्त देतात पण व्याज जो देतात तो जास्त देतात पण जर तुम्ही सहा महिन्यांसाठी किंवा बारा महिन्यांसाठी घेतलं तर तो जाणारा व्याज हा खूप कमी असतो त्यामुळे तुम्हाला त्याच्यात फायदा होतो आणि पर्सनल लोन किंवा अदर कुठलेही लोन घेतो आपण तेव्हा त्याचे जे आपण जे पे करतो ई एम आय देतो ते वेळोवेळी देणं गरजेचं असतं कारण त्याच्यानंतर तुमच्या सिविलवर त्याचा इम्पॅक्ट पडतो त्यामुळे जर तुम्ही स्वतःला खूप स्टेबल समजत असाल की तुम्ही आहात की तुम्ही आता काम करत आहात आणि तुम्ही बरोबर त्याचा ई एम आय वेळोसं वेळ भरू शकतात तरच तुम्ही तो पर्सनलून घ्यावा जर तुम्हाला असं जरा जरी शंका येत असेल की माझ्या कामामुळे मी एक एखादा ई एम आय माझा चुकू शकतो तर तुम्ही लोन न घ्यावं हीच माझी सु म्हणजे असेल सजेशन असेल की तुम्ही ते नका घेऊ पण जर तुम्ही घेऊ शकता तर सहा महिन्यांसाठी किंवा बारा महिन्यांसाठी घ्यावं ज्याच्यामुळे तुमचा व्याज जो आहे तो कमी जाईल